राष्ट्रभाषा आणि मातृभाषा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आपल्या भारतामध्ये हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे त्याचा मला अभिमान पण आहे आणि तसा सर्व भारतीयांना पण तो असावा आणि असलाच पाहिजे तसेच मातृभाषा ही प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी आहे मी आज महाराष्ट्रीयन असून मराठी ही माझी मातृभाषा आहे तिचा मला खूप गर्व आणि अभिमान आहे मराठी भाषा ही हिंदी भाषेला समजण्यासाठी खूप सोपी पण आहे आणि मराठी ज्याला चांगल्या प्रकारे येते त्याला राष्ट्रभाषा पण ही चांगल्या पद्धतीने उमल समजते उपजते तसेच हिंदी भाषा वाचायला लिहायला शिकायला बोलायला काहीच त्रास होत नाही मराठी भाषा ही महाराष्ट्राची राज्यभाषा असून मराठीची जी वर्णमाला आहेत आणि जी बाराखडी आहे याच्यामुळं आपल्या शरीरातील जे उच्चारांच्या बोलल्यामुळे जे उच्चार होतात त्याच्यामुळे आपल्या शरीरातील स्नायूंना जे हालण्यासाठी मदत होते जो व्यायाम होतो त्याच्यामध्ये काही शरीराच्या व्याधी पण दूर व्हायला खूप चांगल्या पद्धतीनं मदत होते आणि ही मराठी ही राज्यभाषा जगामध्ये सर्वत्र पोहोचलेली आहे आणि शासनातर्फे राज्यभाषा दिवस पण चांगल्या पद्धतीनं साजरा केला जातो याचा मला खूप अभिमान आहे